रनिंगमध्ये आपल्याला काही सेकंद्स दिले जातात जिथे आपण एका लिमिट रेषेपर्यंत धावत जातो आणि ते आपलं टायमिंग नोट करतात ज जो सगळ्यात अगोदर त्या लाईनीच्या न लाईनी अगोपर्यंत पोचला